भारताच्या फॅशनबद्दल माझं हे म्हणणं आहे की भारतात खूप बीक बिकट परिस्थिती आलेली आहे आणि भारताची म्हणजे भारताच्या श शहरातली जे पद्धत आहे की खूप बेकार पद्धत आहे जीन्स जीन्सवर ते आता जे फाटलं फाटलं लाव लावतात त्याला जीन्स जसं फाडतात तसं ते फाडतात आणि तसे जीन्स निघाले आहे ते सगळं अंग त्या जीन्समधून महिला वर्गाचं दिसतात आणि त्याच्यापेक्षाही पुन्हा कमी जे आहे टॉप जे आप आम्ही बरमुडा म्हणतो पुरुष लोक घालतात त्याच्यापेक्षाही कमी महिला वर्ग बरमुडा घालतात आणि हे हे हे फॅशन जे म्हणतो ते खूप ब बिकट चाललेली आहे भारतामध्ये आणि हे फॅशन मला अजिबात पसंत नाही आहे आणि सगळं शरीर शरीर महिलाचं दिसतात त्या फॅशनमुळं आणि हे फॅशन फॅशन करतो म्हणतात महिला आम आम्ही फॅशन करतो म्हणतात पण हे फॅशन काय सगळं महिलाचं शरीर त्या त्याच्यातून दिसतात आणि हे फॅशन काय आणि आणि आपली जे प पहिली संस्कृती होती की महिला पूर्ण व पूर्ण वस्त्र घालत होत्या जे ज सलवार कुर्ती जे सगळं अंग त्याचं झाकून दिसत होते पण आता ते तशी झाकून दिसत नाही मोठ्या मोठ्या शहरात नागपूर पुणा मुंबई दिल्ली अशा अशा शहरात महिला अंगप्रदर्शन म्हणजे अंगप्रदर्शन जास्त दाखवतात आणि विदेशाप्रमाणे असं वागतात भारतात भारत म्हणजे ना आता मला असं वाटते की अर्धा विदेशीत बनला बनलासारखं वाटते पण असे म असं असा भारत आम्हाला म मला नको आहे आणि महिलाचं हे खूप चुकतात महिलाचं फॅशन फॅशन फॅशन फॅशन फॅशनच्या नावावर ते सारं अंगप्रदर्शन करतात महिला आणि आणि हे मला काहीच पसंत नाही आणि महिलाचं जे पूर्वीसारखे जे महिला राह राहात होत्या पूर्ण अंगा अंग झाकून सलवार घालत होत्या साडी घालत होत्या आणि आणि हे घालत होत्या आणि पुरुष पण आता खूपच फॅशन करून राहिले पुरुष आणि मी जे मी मी जे जुनी संस्कृती आहे मी सुती महात्मा गांधीची जे सुती खादी ते मी मी दहा ते पंधरा वर्षापासून ते मी घालून राहिलो आहे स्कुती आणि माझा कुडता पण लांब लांब याचा आहे आणि फुल पँन्ट पण लांब लांब याचा घालतो आणि बन्याल पण मी खादीचीच घालतो आणि असे जर सगळे सगळ्या भारतात महिलांनी आणि पुरषांनी जर आपली भा भारताची संस्कृती जर खा जगवली तर मी म्हण मी म्हटलो की कधीच विदेशी विदेशी आपल्याले ला चलन आपल्या भारतात येणार नाही आणि अशी जर च संस्कृती जर भारताची पहि पहिल्यासारखी जर झाली तर मी म्हणतो की आता आपला भारत सगळ्या देशासमोर पुढं जाईल